सरकारचे राज्यातील प्रमुख सुधारणा किंवा विकासकाम जे असून नसल्यासारखे आहेत काही प्रमाणामध्ये प्रशासकीय आर्थिक मंडळं किंवा असेल विविध मंडळीय न्यायालयीन क्षेत्र आहे हे क्षेत्र असूनही नसल्यासारखे आहेत कारण की हे महाराष्ट्रामध्ये असूनही काही कामं करत नाही आणि पैशांची उलाढाल करून पैसे फक्त खाण्याचं काम करतात किंवा देशाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कधीही विचार करत नाही आणि यांच्याकडं जे पैसे असतील हे पैसे कसे वापरणार हे फक्त आणि फक्त त्याचाच विचार करतात यांनी कृपया महाराष्ट्राचा थोडासा विचार केला पाहिजे